हॅलो एअरटेल ऑफिस सर आपल्या आपल्या ऑफिसमध्ये आपण एअरटेलचं वायफाईन कनेक्शन घेतलेलं आहे तर त्या कनेक्शनमध्ये अडथळा येत आहे तरी तुम्ही कृपया करून जरा येऊन जरा बघितलं असं तर बरं झालं असतं कारण आम्ही ट्राय केले ते व्यवस्थित चालू करण्याचं पण ते काय व्यवस्थित चालू होत नाही आहे काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे ते बंद पडत आहे सारखंचं आणि नेट पण व्यवस्थित चालत नाही आहे आता कालचा पाऊस झाला त्या पावसामुळे जर वायर कुठं तुटलं असेल किंवा लीक झालं असेल तर ते तुम्ही येऊन बघितलं तर बरं पडेल मी ट्राय केलं आहे आमच्या कर्मचऱ्यांना पण सांगितलं बघायला पण ते होत नाही आहे तरी तुम्ही आलात तर बरं होईल कारण आमचं कामाचा खूप खोळंबा झाला आहे आलात तर तेवढं काम करून दिलं तर बरं होईल